ठाणे जिल्ह्यातील लोक अनेक प्रकारचे व्यवसाय आणि करियर निवडतात उदाहरणार्थ हॉटेलिंग व रेस्टॉरंट व्यवसाय खूप लोकप्रिय आहे त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळतो आणि जिल्ह्याच्या पर्यटन उद्योगालाही चालना मिळते माहिती तंत्र तंत्रज्ञान क्षेत्रात देखील अनेक युवक काम करत आहे ज्यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक स्तर उंचावतात आणि आधुनिक जीवनशैली स्वीकारली जाते तसेच विक्री व सेवा उद्योग शिक्षण बांधकाम व्यवसाय आणि आरोग्य सेवा हे क्षेत्रही महत्त्वाचे आहे